हा माझा नर्सरीमध्ये लागला आहे का हा फोन मॅडम मला काही म्हणजे रोपं पाहिजे होती म्हणजे माझ्याकडं जागा कमी त्यामुळं मग फ्लॅट आहे माझा मला वरती असं झाडं तर कोणते योग्य ठरतील काय असं हो गॅलरीत लावायची आहे कुंडीतच लावायची ओपन पेस नाही नाही नाहीच आहे जागा कमी असल्यामुळं तर मग हां हां हां हां हां

हां हां अच्छा हां आणि फळ झाडांमध्ये अच्छा हां हां हां हां हां हां

हो शोपीस हां शोपीस पण छान येतात त्यामध्ये काय काय भेटेल शोपीसमध्ये

हां हां हां अच्छा अच्छा तुळस तुळसमध्ये पण प्रकार असतात ना मॅडम हां हां हां हां ठीक अच्छा अच्छा अच्छा चालेल चालेल मग मी कधी भेट देऊ

हां हां हां चा चालेल हो हो एनी टाईम कधी पण चालेल का मॅडम बरं बरं ठीक आहे चालेल मग मग आता तुम्हाला कॉल करू ना या यायच्या आधी कॉल करू ना

ठीक आहे चालेल ठेवू मग मॅडम थँक्यू